हॅलो हां राजपूत रेश्टॉरंटमधून बोलताय ओ दादा मी तुमच्या रेश्टॉरंटमधून जेवण मागवलं आहे हो हो मी पुलाव मागितला होता आणि द शाही पनीर ऑर्डर केलं आहे हो हो नाई एक गोष्ट राहिली होती सांगायची तुम्ही नेहमी माझ्या जुन्या पत्त्यावर ऑर्डर करत पाठवत होते कमाल चौकामध्ये हो हो तर मी आत्ता तिथे राहात नाही तर आता मी तिथून इंदोऱ्याला शिफ्ट झालो आहे तर तुम्ही एक काम करा मी इंदोऱ्याचा माझा नवीन ॲ पत्ता तुम्हाला एस एम एसवर पाठवत आहो तर तुम्ही त्या पत्त्यावर डिलिव्हर करून द्याल बरं बरं ठीक आहे चला धन्यवाद